गाण्याचा रियाज मी रोज सकाळी एक तास तरी करतो म्हणजे बेसिक आलाप देणं किंवा एखाद्या गाण्याचा सराव करणं असं करतो कठीण गोष्ट म्हणजे तर गाणं आपल्याला जर गायचं आपल्याल आपलं जर करिअर आपल्याला सिंगिंगमधे करायचं आहे तर आपल्याला आपला आवाज थोडा नीट ठेवावा लागतो त्यामुळे जरब म्हणजे समोर एखादी व्यक्ती आईस्क्रीम जास्त थंड खात असेल किंवा आंबट वगैरे खात असेन तर त्या गोष्टीचा मोह टाळणं थोडंफार मला कठीण जातं